नमस्कार कृषी विस्तार कार्यालय का हा मी गोडबोले बोलते आहे सर माझ्या शेतीचं नुकसान बरंच झालं आहे त्याविषयी मला बोलायचं होतं जरा तर पीक विमा मी पीक विम्याचा दावा केलेला आहे त्यांच्या प्री विमा प्रदायाकडे म्हणजे एजंट जो आहे पीक विम्याचा मी ज्यांच्याकडनं इन्श्युरन्स केला होता त्यांच्याकडे मी दावा केलेला आहे सादरक म्हणजे आवश्यक कागदपत्र सगळी मी त्यांना दिलेली आहेत आणि मी बियाणं पण तुमच्या अधिकृत दुकानातनंच खरेदी केलेलं होतं पण ह्या आलेल्या एकंदर हवामानातल्या बदलामुळे म्हणजे आत्ता एकदम गारांचा पाऊसच झाला वादळ झालं त्यामुळे माझं जे पीक आलं होतं त्याचं पूर्ण नुकसान झालं आहे तर मला ह्याच्यासाठी जी लागणारी कागदपत्रं आहेत म्हणजे इन्शुरन्सची कागदपत्र किंवा माझा सातबारा जमिनीचा किंवा मी जिथून बियाणं घेतलं त्यांच्या त्यांच्या पावत्या हे सगळं मी कागदपत्रं एकत्र केलेली आहेत आणि ती मी सादर करते आहे तुमच्याकडे तर मला ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लागणार आहे का तर ह्याच्याबद्दल मला काही मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का कारण माझं नुकसान तर खूप झालेलं आहे आणि आता याच्यापुढे मला म्हणजे मी काय करू कारण आता मी हतबल झाले आहे या नुकसानामुळे माझं सगळं वर्षाचं उत्पन्नच थोडक्यात गेलं म्हणलं तरी चालेल तर स्थानिक कृषी विस्तार अधिकारी म्हणून मी तुमची मदत मागते आहे तर मी ह्या कागदपत्रांव्यतिरिक्त मी आत्ता जी सांगितली ह्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय कागदपत्र हवी आहेत का तर मला कृपया मार्गदर्शन करा त्याबाबत